हॅलो हा ह हां मी संजय जाधव बोलतो आहे मी तुम्हाला कॉल केला होता काल पण यासाठी का तुमचं काही फ्लॅट आहे का भाड्याने

अच्छा बरं नाही आम्हाला असं कळालं होतं आता मी ना चं इथे नवीनच आलो आहे तर मला रेंटनी एक फ्लॅट हवा होता तुम्हाला इथे सुचवलं इथे काही चौकात आल्यानंतर काय असं अशा प्रकारचं यांचा फ्लॅट आहे मग तुम्हाला मी थी मला नंबर मिळा तर फोन केला होता आपल्याला चालण्यासारखं आहे असं चांगलं आणि मोठाच फ्लॅट पाहिजे आपली फॅमिली थोडी पाच एक लोकांची फॅमिली आहे आणि मग ते कसं कसं असं तुमचं समजा तुम्ही फ्लॅट भाड्याने दिला तर काय करता म्हणजे प्रोसेस

बरं

अच्छा आणि एकूण किती रूम्स आहे साधारण

अच्छा म्हणजे साधारण पाच एक रूम आहे मग ते तर भाडं किती म्हटली तुम्ही पंधरा हां हां बरं बरं

तर भाड्याचं तसं चालून जाईल सर भाडं म्हणजे आता पंधरा तुम्ही घेतच असंल तर काय प्रश्न नाही आहे थोडं डिपॉजिटचं बघा ना डिपॉजिट जरा जास्त होतं आहे ना

हां हां काहीनाही पण जास्त नाही मग थोडे दहा एक हजार कमी केले असते तर मी पण कसं आहे मग आता नवीनच आलो आहे ना तुम्हाला माहिती भरपूर खर्च होतो काय आणि मी फिक्स आहे की पाच रूम आहे आपली

बरं

चालेल चाले आणि पार्किंग वगैरे आहे ना अच्छा हां हां

सगळ्यांसाठी कॉमन पार्किंग आहे थोडक्यात हा बरं हां बरं बरं बरं ते तुम्ही करून घेता का अच्छा बरं बरं आणि हे जे किती महिन्यासाठी करायचं चालेल चालेल चालेल म्हणजे असं ते तुम्ही नेहमीच करता असंल तर तर काय हरकत नाही आम्ही त्याला पण तयार आहेच आ असं बरं बरं चालेल चालेल बरं

आणि भाडं साधारण मग आता पंधरा हजार रुपये भाडं आहे त्याच्या व्यतिरिक्त मेंटेन्सची किती म्हटले तुम्ही

बरं बरं हो हो बरं

हां हां नाही सर आम्ही ना महिनाभर लगेच भाडं देतो बाकी काय हा पाच तारखेच्या आतच मिळेल फक्त थोडंसे हो हो बरं बरं बरं पण थोडं पगारचा इकडे तिकडे झालं तर मग दोन चार दिवस सांभाळून घेत जा बाकी ते मग महिन्याला पाच तारखेच्या आत मला भाडं देत जाऊ आम्ही मग आता रूम बघायला आम्ही केव्हा येऊ तिथे आहे का कोणी दाखवायला

चालेल चालेल चालेल ओके सर चालेल येतो आम्ही ठीक आहे